मला झाडे लावायची खूप आवड आहे झाडे मी पावसाळ्यामध्ये जास्तीत जास्त लावत असते झाडे हे मी कुंडीत लावतो किंवा एखादा खाली बॉक्स असला किंवा बरणी असली त्याच्यात लावत असतो मी त्या कुंडांना पाणी पाझरलं पाहिजे त्याच्यासाठी होल करावं लागतं झाडे मी शेवंतीची झाडं माझ्या घरी गुलाबाचे झाडं निंबाचे झाडं जांभळाचं झाड पुन्हा मी तुरीचे पण झाडं लावले आहे फुलाचे झाडं लावले आहे पांढऱ्या फुलाचे झाड आहे माझ्या घरी मोगऱ्याचं झाड आहे माझ्या घरी जांभळाचं झाडं आहे माझ्या घरी पुन्हा हे झाडं पुन्हा या झाड झाडाला रोज पाणी द्यावं लागतं त्यांना खत शेणाचं खत देत असतो मी रोज शेणा शेणाचा सडा टाकत असतो आणि शेणाचची जे जी झाडझूड आहे मी ते पूर्ण झाडांना टाकून देत असते आणि झाडांना बकऱ्या खावं नाही किंवा गाय वगैरे फिरतात आमच्या एरियात ते गाय वगैरेनी खाल्लं नाही पाहिजे म्हणून मी कुंपण असं पूर्ण झाडाच्या भोवताली ठेवलेलं आहे आणि माझ्या जे वॉल कंपाऊंड आहे त्या झाडा तिथे त्या वॉल कंपाऊंडवर मी पूर्ण असे कुंड्या छान सजवून ठेवले आहे फ्रंट फ्रंट साईडला मी मनीप्लॅन्टचे झाड लावलेलं आहे बाहेर मी पूर्ण फ्रूटचे झाडं लावलेले आहे आणि घराच्या बाजूनं फुलांचे झाडं लावले आहे देवपूजेसाठी वगैरे मला फुलाची गरज पडते म्हणून मी गुलाबाचे फुलं शेवंतीचे फुलं अजून पारिजातकाचे फुलं हे भरपूर फुलांची झाडे आहे माझ्या घराजवळ